मी सहावीत असताना माझा शाळेत पहिला नंबर आला होता मी माझ्या आईला घेऊन शाळेत गेलो होतो शाळेत गेल्याच्यानंतर सरांनी माझे खूप खूप कौतुक केले माझ्या आईसमोर माझी आई माझ्या आईला पण खूप खुशी झाली की माझा पहिला नंबर आला म्हणून मग आम्ही घरी आलो घरून आईने माझ्या वडिलांना फोन केला माझ्या वडिलांना फोन करून सांगितले का चेतनचा पहिला नंबर आला म्हणून माझ्या वडिलांनी पण माझे वडील पण खूप खुश झाले होते माझ्या वडिलांनी पण आल्याच्यानंतर मला शाबासकी दिली आणि त्यांनी मला सरप्राईज दिलं सरप्राईजमध्ये सायकल आणली होती त्यांनी माझ्यासाठी तो दिवस माझ्यासाठी खूप आठवणीचा आहे मला आजही तो दिवस आठवतो